अमरावती जिल्ह्यामधे मनोरंजन खूप पर्यायचे मकतम उपलब्ध आहे जसे की मालटेकडी जे जिल्हा स्टेडियम जोग स्टेडियम सांस्कृतिक भवन छत्री तलाव टॉकीज जर म्हटलं तर चित्रा टॉकीजं तापडिया मॉल असे अनेक चित्रपटदेखील तिथं केले जाते